हॅलो ग्रोसरी मार्ट ना हां मी गोडबोले बोलते आहे मी सकाळी तुम्हाला एक ऑर्डर दिली होती ऑर्डर आली आहे माझ्याकडे आत्ता पण एक तर ती ऑर्डरची म्हणजे म मी तुरडाळ सांगितली होती त्याच्यात ती गायब आहे त्याच्यातून पिशवी पूर्ण फाटून आलेली आहे माझ्याकडे बाकीचा माल आला आहे पण एक तर आमच्याकडे लिफ्ट असूनसुद्धा त्या माणसाने वरपर्यंत आणून दिलेलं नाही आहे खाली बोलावलं खाली बोलावल्यावर फक्त आमच्या हातात ते पाकीट दिलं आणि मला अजून खूप डिलेवरी करायच्या आहेत मी लगेच जाणार आहे तुम्ही मी तुमच्या हातात दिलं आहे हे सगळं मी चेक करेपर्यंतसुद्धा तो थांबलेला नाही आहे तुमचा माणूस तर हे काय बरोबर नाही ना आम्ही नेहमी तुम्हाला ऑर्डर का देतो की आम्हाला तिथपर्यंत येणं शक्य होत नाही काय काही वेळेला आणि तुमचं घरपोच तुम्ही पाठवताय त्यामुळे आम्ही तुम्हाला ऑर्डर देतो पण ही तुमची डिलिव्हरी बॉय जर का अशी उद्धटपणा करत असतील त्यांचं वर्तन मला तरी काय बरोबर वाटलं नाही तर मग ह्याच्यावर तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात का आणि मला जी आत्ता तुरडाळ माझी मी जी पार्ट ऑर्डर होती त्याचे मी पैसे तुम्हाला ऑलरेडी पे केलेले आहेत तर त्याच्यातून तुरडाळ आलेली नाही आहे तो तुमचा जो माणूस होता तो थांबलासुद्धा नाही मी चेक करेपर्यंत सामान हे काय बरोबर नाही ना एक तर ती तुम्ही जी मोठी पिशवीत ते सगळं घालून पाठवता ती पिशवी फाटलेली होती वरती सील तसंच होतं पण पिशवी मधूनच फाटलेली होती मग त्यातून तुरडाळ त्याने काढून घेतली नसेल कशावरून बरं मी चेक करेपर्यंत तरी त्यांनी थांबायला पाहिजे की नाही पण तसंही झालेलं नाही आहे तो अतिशय गडबडीने निघून गेला मग त्याच्यावर मी त्यांनी घेतली असेल असं मी म्हणू का म्हणजे हे बरोबर नाही आहे ना आम्ही तुमच्याकडे ऑर्डर का देतो तर तुमचं बाबा घरपोच माल येतो व्यवस्थित येतो इतक्या दिवसात कधीही आमची तक्रार नव्हती पण यावेळेस हे असं झालेलं आहे तर तुम्ही याची नोंद घ्या आणि माझी तुरडाळ जी आलेली नाही आहे ती मला कृपया ताबडतोब पाठवा मी याबाबत ईमेलसुद्धा तुम्हाला पाठवलेला आहे